राज्यातील शिक्षण विभागाला विविध प्रकारचा निधी मिळत असतो यामध्ये पहिल्यांदा आपण सांगू शकतो केंद्र सरकारचा निधी यामध्ये सर्व शिक्षा अभियान राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान नवीन शैक्षणिक योजना याच्यामध्ये एन सी टी किंवा एन ई पी अंतर्गत निधी मिळाला जातो राज्य सरकारमधे राज्य शिक्षणाचं बजेट असते राज्याच्या शैक्षणिक योजना असतील याच्यामधून बजेट निधी मिळतो त्याचबरोबर स्थानिक सुद्धा राज्यसंस्था यामध्ये नगरपालिका पंचायतसमिती यांच्याकडून निधी शाळांना मिळत असतो ग्रामीण विकास निधी यामध्ये ग्रामीण भागातील शाळांसाठी निधी प्राप्त होतो त्याचबरोबर विविध शैक्षणिक योजनांचे निधी यामध्ये शिक्षणासाठी विशेष योजना आहेत याच्यामध्ये आपण सांगू शकतो की जे दुपारच्या जेवणाची सोय केलेली आहेत ते निधी मिळालेलं आहे त्याचबरोबर प्रायव्हेट क्षेत्र आणि दानधर्म याच्यामध्ये आपण महत्त्वाने सांगू शकतो जी जी देवस्थान आहेत त्यांच्याकडून जो निधी मिळतो म्हणजे उदाहरणार्थ सिद्धिविनायक मंदिर मुंबई यांच्याकडून पुस्तकपिढी योजना सुरू आहे जी पहिलीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तकनिधी स्वरूपात देत असतात त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सहायता निधी ही उपलब्ध होतो शिष्यवृत्त्या अनुदान याच्यामधूनही शिक्षण व्यवस्थेला निधी मिळाला जातो